हॅलो भगवती हॉटेल आं हां ॲक्च्युली पाच मिनटापूर्वी मी एक ऑर्डर दिली होती हां तुमचं कोणीतरी गनेश म्हणून एक कोणीतरी होतं लाईनवर अच्छा हां तर अच्छा ठीक ठीके तुम्ही लिहून घेताय का चालेल चालेल हां तर मी काही म्हणजे दहा चपात्या आनि पनीर टिक्का फ्राईड राइस

दाल चावल आणि स्वीट गुलाबजाम असं हां हां हां हां तीच तीच ऑर्डर आहे पण आहे असं की मला त्यामध्ये जरा चेंजेस करायचे आहेत की मला गुलाबजाम नको आहेत कारण साखरेचं जास्त मला असं काय नको आहे सो तुम्हा तुम्ही डिझर्टमधे काय देऊ शकता स्वीटमधे हां ओके तर नॉर्मली मला श्रीखंड चालेल सो मीठ आणि मीठ व जास्त नको आहे आणि मसालेदार भाज भाज्या नको आहे सो जितकं हे सगळं प्रमाण म्हणजे साखर मीठ मसाले जितकं प्रमाण कमी करता येईल असे पदार्थ जे ऑर्डर मी लिहून दिली आहेच त्यानुसार पाठवा पण मीठ आणि मसालेदार फार कमी मसाले फार कमी यूज करायला सांगा त्यांना ओके ओके साधारण तुमी किती वेळात डिलेवरी कराल ओके ओके ओके ठीके चालेल चालेल म्हणजे अर्धा एक तास तरी अजून लागेल ओके चालेल ॲड्रेस मी तुम्हाला व्हॉट्सॲप करते हां नंबर आहे माझ्याकडे हो हो आहे मी ऑर्डर करते त्याच्यामुळे हा ऑर्डर हा ओके ठीके ठीके मी हां ॲड्रेस ऑर्डर करते तुम ॲड्रेस सेंड करते तुम्हाला ओके ठीके चालेल थँक्यू